हो मराठी बोलताना आणि लिहताना बऱ्याचशा बऱ्याच वेळा अडचणी आलेला आहे जसे की उदाहरण द्यायचे झाला जोडशब्दाचा उच्चार घेताना त्रास होतो आणि लिहित असताना व्याकरणामधील चुका ऱ्हस्व दीर्घ यामधील चुका तसेच बऱ्याच वेळा शब्द उच्चारत असताना जोडाक्षरामध्ये चुका आणि बऱ्याच वेळा बोलत बोलताना उच्चार हे अस्पष्ट होतात आणि लिहित असताना व्या व्याकरणाच्या काही चुका तर होतातच परंतु लिहिताना आपण जास्तीत जास्त चुका ह्या ऱ्हस्व दीर्घ ह्या प्रकारच्या होतात तसेच बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा पुढच्यासोबत बोलत असताना एखादा अलंंकारिक शब्द जर आला तर तो स्पष्ट एकदम उच्चारता येत नाही आणि लिहिण्यामध्ये अलंंकारिकता आणि व्याकरणतेमध्ये फार अडचण जाते आणि तसेच जोळा जोडाक्षर लिहिताना जोडाक्षर लिहितानाही बऱ्याच वेळा जो मध्यातला स्पेस राहतो तो बऱ्याच वेळा सुटला बऱ्याच वेळा सुटतो म्हणजे जोडअक्षर हे कंप्लीट होताना असं घाईघाईत लिहिताना ह्या अशा अडचणी मला जात असतात आणि बोलत बोलत असताना सुद्धा शब्दामध्ये जी अलंंकारिता आणि वाक्य उच्चारणामध्ये जी व्याकरणता पाहिजे ती माझ्यामध्ये फार कमी आहे आणि ह्या अशा अडचणी बऱ्याच वेळा व्यवहारिक जीवनामध्ये उद्भवत असतात लिहिताना सुद्धा काही काही अडचणी येतात स्पे स्पेस सोडून आपण बऱ्याच वेळा लिहित नाही सरसकट निबंधवजा लिहितो मुद्दे लि लिखाणामध्ये मुद्दे मुद्दे टाकत नाही आणि लिखाण सविस्तर निबंध पद्धतीने लिहिले जाते अशा ह्या अडचणी लिखाणामध्ये सुद्धा उद्भवत असतात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न हे लिखाणाची प्रॅक्टिस करून बऱ्याच वेळा करतो तरी त्या काही त्रुटी त्यात उणिवा राहतातच